लहानपणापासून मला धावण्याची खूप आवड आहे आणि सकाळी प्राथमिक शाळेत असताना मी म मला सरांनी धावण्याच्या ए धावण्याच्या याच्यासाठी माझं नाव टाकलं होतं त्याच्यात माझा पहिला नंबर पण आला होता धावणेमध्ये तेव्हा मी चौथ्या वर्गात होती चौथ्या वर्गात असताना मी सकाळी उठून सर मला समजावून सांगत होते की धावायसाठी तुझा नंबर आला आहे तर धावायसाठी तू प्रयत्न कर त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले लहानपणी त्याच्यामुळे माझा पहिला नंबर पण आला आणि असं करता करता मला सवय लागली सकाळी उठायचं पाच वाजता आणि पाच वाजता उठून धावायला जायचं रनिंगला जायचं असं करता करता हे सगळं पा माझं पूर्ण रूटीनच होऊन गेलं आता मला सवय झाली आहे सकाळी उठून पाच वाजता उठायचं आणि धावायला जायचं आता धावायला जात असताना आता पाण्याची गरज पडते ज्यूसची गरज पडते नाश्त्याची गरज पडते सकाळी उठून मी धावायला जात असतो पाच वाजता धावायला जात असतो तिकडन आल्यानंतर आठ वाजता मग सकाळचा नाश्ता ज्यूस धावायला जात असताना मी ज्यूस पण घेऊन जाते पाण्याची बॉटल पण नेत असते सोबत कधी ज्यूस नेते कधी पाणी नेते आठ वाजता आल्यानंतर मी सकाळचा नाश्ता करतो मुरूट टाकलेली मोठ कोंब आलेली मोठ हे मोठ खायला ठेवत असते म्हणजे कडधान्य हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे कडधान्य मग मी रात्रीलाच ते मुरायला टाकत असतो कोंब येऊ देत असतो आणि धावून आल्यावर रनिंगवरून आल्यावर मी ते नाश्त्याला रोज सकाळी आठ वाजता घेत असते आणि सकाळी मग माझ्या मैत्रिणी पण राहत असते कधी मी एकटी जातो किंवा मग सोबत मैत्रिणी पण राहतात कधी ती दुसरी पुनम राहते कधी सविता राहते असं नाही तर मग मी एकटीच जाते त्या जर नसल्या तर मी एकटी पण जाते एकटी तिकडनं आल्यानंतर नाश्ता सकाळचा नाश्ता होऊन जाते मग नाहीतर मी भाजी पोळी सकाळला भाजी पोळी पण जेवते